आपल्या सांस्कृतिक परंपरा साजरा करण्यासाठी आणि त्यांचं मान ठेवण्यासाठी मराठी भाषिक खूपच आग्रही आहेत तुम्हाला प्रकर्षाने हे जाणवेल जेव्हा मराठी सण असतात गुढीपाडवा असेल दसरा असेल दिवाळी असेल जे साजरे करताना ज्या शुभेच्छा आहेत ते मराठी माणसं आग्रहाने मराठीत लिहितात म्हणजे हॅप्पी दिवाळी न म्हणता शुभ दिपावली दिवाळीच्या शुभेच्छा अशा प्रकारे शुभेच्छा देताना आपल्याला सर्व लोक दिसतील म्हणजे लहान थोर सर्व लोक आग्रहाने मराठीमध्ये लिहितात आणि शुभेच्छा देखील मराठीत देतात सोशल मीडियावरती म्हणा किंवा प्रत्यक्षात भेटल्यावर वर्तमानपत्रामध्ये नियतकालिकामध्ये सर्व ठिकाणी मराठी भाषेचा आग्रहाने वापर केला जातो जाहिराती देताना त्या देखील मराठीतच दिल्या जातात दिवाळीत विशेषतः मराठी भाषेमध्ये दिवाळी विशेषांक निघतात जे भारतातील मला वाटतं एकमेव द्वितीय गोष्ट असावी जिथे इतक्या मोठ्या संख्येने दिवाळी विशेषांक निघतात आणि खूपच उच्च दर्जाचं साहित्य आपल्याला वाचायला मिळतं लिहिलं जातं निर्माण होतं त्यामुळे ह्याबाबत मी समाधानी आहेत नक्कीच मराठी भाषिक मराठी भाषेचा मान ठेवतात